हॅलो हां नमस्कार हा ओके बोला ओके

हो नक्की मिळेल तुम्ही कुठे राहता साधारण ओके मग तुम्हाला किती लांब जायचं आहे असं तुमचं काही बंधन आहे का ओके

ओके ओके आहे आहे नक्की आहे मी तुम्हाला दोन तीन पर्याय सुचवू शकते एक तर वेल्हा तालुका तुम्हाला माहिती असेल आपल्या पुण्यापासनं साधारण एक दीड तासाच्या अंतरावर आमचा एक फार्म हाऊस आहे तर तिथे मी दिवसभर तुम्हाला खोल्या मिळू शकतात आणि तिथे आमची जवळपास तिथे म्हणजे आसपास तिथे शेती आहे आमची भरपूर भातशेती पण आहे नंतर आम्ही भाज्या लावलेल्या आहेत वेगवेगळ्या नंतर आमचं टॉवर पण आहेत तिथे आमचे तर हे सगळं तुम्हाला बघायला नक्की आवडेल आणि तिथे वेगवेगळ्या सोयी आहेत दिवसभर तुम्हाला तुमचा वेळ घालवायला तुम्हाला असा काही प्रश्न येणार नाही की कसा वेळ जाईल तुम्हाला कळणार सुद्धा नाही म्हणजे त्याच्यानंतर आमच्या फार्म हाऊस प्लॉटमच्या शेजारनं एक नदी वाहते तर त्याचा आमच्या इथे छोटासा एक धबधबा तयार झाला आहे तर त्याच्यात खेळायला मुलांना खूप मजा येते म्हणजे मेजी आपल्या साधारण मध्यमवयीन लोकांना सुद्धा खूप छान वाटतं आणि तुमच्याबरोबर मुलं असणार आहेत का कोणी ओके हां तर मग काही हरकत नाही आणि तिथे खूप खोल नाही आहे तिथे तुम्हाला धबधब्यात खेळता येतं पाण्यात पाय सोडून बसता येतं आणि तुम्ही म्हणत आहे त्या वृद्ध लोकं जे आहेत तर त्यांच्यासाठी तुम्हाला दिवसभर त्या खोलीत तर व्यवस्था होतेच त्या खोलीतला हां हां हां आणि त्या खोलीत बसून सुद्धा तुम्हाला त्याच्या बाहेर छोटीशी गॅलरी आहे तर त्यामुळे त्या गॅलरीत बसून तुम्हाला बाहेरचं सगळं ते शेती आणि तुमचे लोकं जे म मजा करत असतील समोर ते त्यांच्यापासनं जवळच असाल तुम्ही त्यामुळे तेही त्यांना बघता येतं आणि हो अगदी छान व्यवस्था आहे आमच्याकडे तुम्हाला हवं असलं तर ग्रामीण महाराष्ट्रीयन थाळीचं जेवण मिळतं म्हणजे पिठलं भाकरी तुम्हाला हवं तर त्याच्यानंतर पापड लोणचं दही हे सगळं हां हां साधारण आम्ही साडे आठशे रुपये दिवसभराला घेतो त्याच्यात दोन वेळेचा चहा सकाळचा नाश्ता तुम्ही साधारण तिथे आठ वाजता पोहचावत अशी अपेक्षा आहे त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी वाहनाचीही व्यवस्था करू शकतो तुम्ही कोथरूडमध्ये राहत आहे म्हणत आहे तर तुमच्या जवळपास म्हणजे आमची गाडी जी जाते ती साधारण आमची गाडी आणि लोकांना वाटेत घेत घेत आमच्या फार्म हाऊसवर जाते तर तसं तुम्ही जवळपास कुठे येऊ शकला तर तुम्हाला घेऊनही जाऊ आम्ही आठ वाजता पोहचला तर तुम्हाला तिथे नाश्ता मिळेल आधी त्याच्याबरोबर चहा मिळेल मग साधारण एक बारा वाजतापर्यंत जेवण तयार होतं आमच्याकडे तुम्ही तुमच्या म्हणजे तुमच्या लोकांना कसं सोयीची आहे त्या वेळेप्रमाणे

आम्ही फक्त शाकाहारीच जेवण तिथे देतो मांसाहारी कोणी असलं तर आम्हाला बाहेरनं व्यवस्था करायला लागते बरोबर आम्हाला साधारण आठ दिवस तरी हो मग आठ दिवस आधी तुम्ही हो सांगितलं तरी चालतं आठ दिवस कमीतकमी सांगायला पण आम्हाला आमच्या इथे तिथे लोकं खूप येतात बुकिंग खूप असतं हां तर त्यामुळे म्हणजे मग तुमच्यासाठी आम्ही ठेवतो तो दिवस म्हणजे मोकळा आणि हां हो चालेल चालेल आणि मी तुम्हाला तुमचा हा वॉट्सअपवर आहे का नंबर हां मग मी तुम्हाला सगळी माहिती पाठवते फोटो पाठवते म्हणजे मग तुम्हाला सोयीचं जाईल निर्णय घ्यायला हो नक्की कळवा धन्यवाद